मला बागेमध्ये लावण्यासाठी जे रोपे लागतात ती रोपे नर्सरीच्या मार्फत किंवा माझ्या मित्रांमार्फत मला मिळतात आपल्याला कोणतं रोप लावायचं हे ज मित्राकडे अव्लेबल असलं तर पहिले त्याच्याकडून नाहीत मग जवळपास बऱ्याच नर्सरी उपलब्ध आहेत ती नर्सरीमध्ये जाऊन आपल्या आवडीचे रोपं किंवा त्याच्यासोबत अजून काय उपलब्ध रोपं आहेत हे शोधून ते रोपं घेऊन मी माझ्या बागेमध्ये नवीन झाडे लावत असतो सध्याचे जे दिवसं आहेत पावसाळ्याचे या जुलै महिन्यातले हे दिवस कोणत्यापण प्रकारचे लो रोप लावण्यासाठी आणि त्याची वाढ होण्यासाठी एकदम उत्तम असे दिवस आहेत याच्यामध्ये रोप व्यवस्थित वाढ तर होतेच होते सोबत जर त्याच्यामध्ये काही फुलांचे रोपं असतील तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारची जी फुलं आहेत ते फार लवकर उगवतात आणि त्याचा फायदा आपल्यालापण होतो रोप विकत घेण्यासाठी मी स्वतः माझ्या बाईकवर जाऊन नर्सरीमध्ये शोधून वेगवेगळ्या प्रकारची रोपे घरी आणत असतो